बचत गटाबद्दल जर माझे जर म्हणणे सांगायचे असेल तर बचत गट हा करायलाच पाहिजे बचत गट केल्याने सर्वात जास्त महिलांना एक रोजगार मिळतो आणि रोजगार मिळून त्यांना चांगल्या संधी मिळतात आणि स्वतः काही करण्याची त्यांची हिम्मत वाढते म्हणून हे एस एच जी किंवा बचत गट हे करायलाच पाहिजेत त्याच्यामुळे एकमेकांना मदत हो एकमेकाच्या समस्या दूर होतात आणि थेंबे थेंबे तळे साचे अशाप्रकारे छोट्या अमाऊंटमधून खूप मोठी अमाऊंट तयार होते आणि त्याच्यामध्येच छोटे छोटे असल्यामुळे महिलांना चांगल्या काही स रोजगाराच्या संधी देखील मिळतात आणि त्याच्यापासून बऱ्याच महिला या सक्षम बनू शकतात आणि सक्षम बनल्याच्याने म आपल्याला मदत होते म्हणून एस एच जी आणि बचतगट याच्यामुळे महिलांना रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत असे मला वाटते आणि त्या संधीचा लाभ महिलांनी घ्यायला पाहिजेत याच्याकडे देखील गव्हर्मेंट देखील पून्न पूर्ण लक्ष देते त्यांना टार्गेट देते त्याच्यामुळे प्रत्येकानेच सर्व ओळखून बचत गट करायला पाहिजेत